मला माझ्या पत्नीसोबत आणि मुलगा आणि मुलगीसोबत प्रवास करायला आवडते कारण प्रवास करताना जे काही गप्पाटप्पा होतात जे काही बोलायचं असते ते आम्ही ए एकदम खुलेपणाने बोलतो जितका आणि इतर जे आहेत आमच्यात आम्ही कम्युनिकेशन करतो कम्युनिकेशन केल्यामुळे जे एकमेकाचे विचार आहे विचार आम्ही मांडतो त्याच्यामुळं जे काही एकमेकाच्या समस्या आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम आपल्याला शेयर करतात शेयर केल्यामुळे त्याच्यातून पर्याय निघतो म्हणून मला जो प्रवास करायला आवडतो तो माझ्या घरच्यांसोबतच करायला आवडतो आणि त्याच्यामधून म्हणजे दोन्ही फायदे होतात एक तर माझं मनोरंजन होते त्यांचंही मनोरंजन होते आणि त्याच्यासोबत जे काही आपले वैयक्तिक प्रॉब्लेम असतात किंवा वैयक्तिक काही समस्या असतात त्यादेखील सोडवल्या जातात म्हणून मला माझ्या घरच्यांसोबत आणि मुलासोबत प्रवास करायला आवडतो